हॅलो अरे मी पूजा बोलतीय हो हो हो ओळखला ना अरे माझा जरा प्रॉब्लेम होता मला जरा कर्ज काढायचं होतं पण बँकेत प्रूफसाठी मला जरा डॉक्युमेंट हवे होते पण मज माझ्याकडे ते सापडत नाहीये हो हो हो तेच मला विजेचं बिल भरल्याचे पुरावे पाहिजे होते पण माझ्याकडचे बिल सापडतच नाहीयेत हो नाही मिळत आहे मला हो जरा घराचं काम पण करायचं होतं हो आणि आता नवीन बांधकाम करणं तर काही लगेच शक्य नाहीये त्यामुळे याची दुरुस्ती करून घ्यायची होती तर त्याच्यासाठी जरा कर्ज काढायचं होतं पण बँकेला पुरावे पाहिजेत तर माझ्याकडे बिल नाही सापडत आहे हो तर त्यासाठी मला ऑनलाईन बिल काढायचे होतें तु माझी काही मदत करू शकतो का हो हो हो तुझ्या ओळखीचे आहेत ना मग एकदा ऑफिसला चेक करून बघ हो चालेल मला वेळ असेल तर मग मी येऊन जाईल हो चालेल ना हो मी येऊन जाईल किंवा मग ऑनलाईन कसं करायचंय त्याची मला प्रोसेस सांग मी ते तसं करून घेईल हो चालेल मग मला व्हॉट्सअप ला वेबसाईट वगैरे सेंड करून ठेव मिळून जातील ना मला हो कारण बाकी सगळे डॉक्युमेंट आहेत पण मला बिलाचंच अडचण होते तर तेच मिळत नव्हते हो आप बिल तर वेळेत भरलेलेत पण त्याचे पुरावे देणं पन गरजेच आहे ना हो हो चालेल चालेल हो ठीक आहे मग मला व्हॉट्सअपला सेंड करून ठेव मी चेक करून घेईल हो चालेल चालेल थँक्यू